मराठी माझी भाषा असल्यामुळे मी मराठी भाषेतील बाल साहित्यिकांबद्दल सांगू इच्छितो प्रामुख्याने मी वाचलेले जे लेखक आहेत त्यातले एक आहे बोक्या सातबंडे हे जे ज्यानी लिहिलेलं आहे ते म्हणजे दिलीप प्रभावळकर दिलीप प्रभावळकर हे एक प्रचंड गाजलेले आणि महान म्हणू शकतो असे लेखक आहेत कवी आहेत आणि त्याशिवाय नाटककार आहेत अभिनेते आहेत आणि ज्यांनी प्रदीर्घ काळासाठी मराठी भाषेतील सिनेमांमध्ये नाटकांमध्ये काम केलेलं आहे इव्हन काही काही धारावाहिक आपण जे मालिका म्हणतो त्याच्यामध्येही त्यांनी कामं केलेलं आहे त्यांचे गाजलेले विशेष असे म्हणजे की त्यानी श्रीयुत गंगाधर टिपरे नावाची मालिका केली होती त्याच्यानंतर हिंदीमध्ये मुन्नाभाई एम बी बी एस हा जो सिनेमा आला होता त्याच्यामध्ये महात्मा गांधींचं काम त्यांनी केलं होतं तर अशा या चतुरस्त्र अभिनेत्याने बोक्या सातबंडे नावाची बाल बालकांना किंवा लहान मुलांना डोळ्यासमोर ठेऊन कादंबरी लिहिली बोक्या सातबंडे ही जवळपास सात ते आठ भागात विभागलेली विभागलेलं पुस्तक आहे आणि प्रत्येक पुस्तक मी अगदी हिरीरीनं वाचलं होतं म्हणजे मी जेव्हा मोठा झालो तेव्हा ते वाचलं गेलं माझ्याकडून पण ते आजही माझ्याकडे संग्रही आहे बोक्या सातबंडे नावाचा एक सोसायटीमध्ये राहणारा मुलगा असतो त्याला आई बाबा त्याची आजी आणि त्याला एक मोठा भाऊ असतो आणि याच्याभोवती ही सगळीच सगळी कथा फिरत असते आणि वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी गोष्टी तो करत असतो तो त्याच्या विचारांनी म्हणा किंवा तो त्याच्या बुद्धीच्या अनुसार तो वेगवेगळ्या गोष्टी करत असतो अशी साधारण ह्याची एक कल्पना आहे दुसरं असं आहे की ना धों ताम्हणकर लिखित गोट्या ही पण अशीच लहान मुलांवर बेतलेली कादंबरी आहे आणि याच्याही पाच ते सहा भाग आहेत गोट्या हा खरं तर एक अनाथ मुलगा दाखवलेला असतो पण तो प्रचंड बुद्धिमान असतो हळवा असतो प्रामाणिक असतो आणि त्याच्या बुद्धीचातुर्याच्या जोरावरच तो वेगवेगळ्या गोष्टी करत असतो म्हणजे छोट्यातली छोटी कृतीसुद्धा काही काही वेळेला डोळ्यात पाणी आणू शकते अशा प्रकारचं हे लेखन आहे जे ताम्हणकरांनी खूप वर्षांपूर्वी लिहिलेलं आहे याच्याशिवाय बाल साहित्यिक तिसरे एक आहेत ते म्हणजे भा रा भागवत भा रा भागवत यांचा फास्टर फेणे टॉक असा जो एक आवाज आपल्याला ऐकू येतो किंवा हे जे पुस्तकांमध्ये लिहिलं गेलेलं आहे तो म्हणजे भा रा भागवतांचा फास्टर फेणे हा एक छोट्या वयातला एक गुप्तहेर म्हणू शकतो अशी त्याची ख्याती आहे याचेही भरपूर भाग आलेले आहेत आणि काही वर्षांपूर्वी फास्टर फेणे नावाचा मराठी चित्रपटही आला होता ज्याच्यामध्ये अमेय वाघ यांनी मध्यवर्तीय भूमिका केली होती तर फास्टर फेणे हा एक साधारण अठरा एकोणीस वर्षाचा मुलगा असतो आणि तो वेगवेगळ्या गुन्हेगारांना म्हणा किंवा जे गुन्हे झालेले आहेत अशां असे जे सु न सुटलेले जे कोडी आहेत तो सोडण्याचा तो प्रयत्न करत असतो तर मला जे आवडले होते त्यातले हे तीन जण आहेत भा रा भागवत ना धों ताम्हणकर आणि दिलीप प्रभावळकर